मी जेव्हा लहान होती तेव्हा एकदा शाळेची माझी एक कॉम्पिटिशन होती सकाळचं जे न्यूसपेपर असते वर्तमानपत्र तर त्या तर्फे होती ती कॉम्पिटिशन पूर्ण शाळेतल्या सगळ्या बालबच्च्यांना चिल्ड्रन्सला तर त्यात मी पण सहभागी होती जेव्हा मी लहान होती आणि तेव्हा म्हणजे आम्हाला टॉपिक दिल्या गेलेले होते कोणत्याही जी ड्रॉईंग आम्हाला काढायची होती तर माझी निसर्गावर एक ड्रॉईंग होती ज्यामध्ये माझे माझ्या परिवारांसोबत मी बागेमध्ये खेळायला जाते तर मी ती अशीच एकदा ती ड्रॉईंग बनवली होती त्यात पूर्ण मनानी म्हणजे चित्र पहिले मी तयार केले होते आणि त्याला नंतर मग ते सगळं चितारलं होतं मी माझ्या ब्रशनी हातानी बरोबर आणि मग त्यानंतर काही दिवसांनी मग जेव्हा त्याचा रिझल्ट लागला तर माझा पहिला नंबर आला होता कारण की सगळ्यांपेक्षा म्हणजे माझी जास्त चांगले ड्रॉईंग होते आणि माझं कौतुकसुद्धा केलं गेलं होतं आणि तेव्हा माझ्या आईवडिलांनाही माझा खूप अभिमान वाटलं होतं तर म्हणून मला हीवाली गोष्ट सर्वात जास्त आवडते